काय म्हणते अनिकेत काय चालू आहे रे घरी आहे का हो का मी म्हटलं आता येणार आहे आपला शिवजयंतीला आपल्याला कार्यक्रम करायचा आहे तर त्याच्याबद्दल काही विचार वगैरे केला आहे का रे तू

मी तर ठरवलं आहे की ह्यावेळेस आपण थोडा मोठ्या पातळीवर कार्यक्रम घ्यायचा ठरवला होता यावेळेस कसं आहे आपले काही मित्र कार्य मंडळी आहे त्याची एक बैठक घेऊ म्हटलं येणाऱ्या तीस तारखेला तिथे ठरवू आपण काय करायचं आहे तर मग त्याच्याबद्दल मग मला फक्त थोडंसं तुझ्यासोबत डिस्कशन करायचं होतं की कार्यक्रम कसा आयोजित करायचा म्हणून हो ते स्वच्छता अभियान वगैरे तर ते करावंच लागेल आपल्याला त्याच्याबद्दल काही हे नाही पण मी म्हणत होतो की आपलं जे महाराष्ट्राचे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज ते तर आपल्या सगळ्यालाच माहीत आहे त्याचं महत्त्व पण प्रत्येकाला कळलं पाहिजे त्याच्यासाठी मी असं ठरवलं आहे की त्या दिवशी आपण एक प्रवक्ता बोलवायचा चांगला जसं जी जसं आपले जे नितीन बावनकुळे सर वगैरे आहे ना ते कसं एकदम बढिया स्पीच देतात तर त्यांच्यासारखा एखादा नी त्यांच्यासारखा एखादा प्रवक्ता वगैरे बोलवायचा असं माझं प्लॅनिंग चालू आहे तर त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे नाही आपण आपल्या कार्यालयावरच मिटिंग घेऊ ना

नाही ते परमिशन वगैरे तर काढावंच लागेल त्याच्याबद्दल काही हे नाही त्याच्यात हे तर आपलं कसं आहे आता मी अध्यक्ष तू कोषाध्यक्ष असल्यामुळे कसं आहे ते दोघंच दोघाकडेच जास्त जिम्मेदाऱ्या आहे आपल्या तर ते आपल्यालाच करावं लागेल न दुसरा तर कोणी येणार नाही बा आपण जेव्हा पुढं क करू तर आपला शिवाजी महाराजचा कार्यक्रम चांगल्या रीतीनं पार पडणार आहे नाहीतर मग ते मागच्या वेळेस जसं झालं होतं शिव शिवजयंतीला तसं व्हायला नको त्याच्यामुळे कसं आहे सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करूनच समोरचा पोग्राम ठरवता आला बा नाही आपण पथकं पथक ठेवू आणि एक डी जे ठेवू

हो हो ते तर आपल्याला कसं पूर्ण कार्यक्रमाचं नियोजनच आखावं लागेल त्याच्यानुसार चालावं लागेल आपल्याला काय करायचं आहे काय नाही तर जसं आता समजा येणाऱ्या एकोणीस फरवरीरा आहेस तर आपण पहिलेस तर एक मिटिंग घेऊन घेऊ तीस तारखेला मिटिंगनंतर मग ठरवू की ब सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यादिवशी काय काय कार्यक्रम ठेवायचे आहे कोणा कोणाला बोलवायचं आहे काय काय म्हणजे तयारी असली पाहीजे जसं आपल्याला यावेळेस मोठ्ठी भव्य शोभायात्रा काढायची आहे शिवाजी महाराजची तर मी तसं जसं आपल्याकडे जे आर एस एसचे लोक आहे त्यांना पण मी सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल तर ते आपल्याला समोर जाऊन सपोर्ट करणार आहे अशी आपल्या मग आपल्या वर्ध्यामध्ये खूप असे ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपण काय करू की एक पत्र काढून त्यानला सर्वाय करून देऊ आणि त्यांना आपल्याला सपोर्ट करायला लावू ठीक ठीक आहे हो हो ठीक आहे ठीक आहे

ठीक ठीक आहे ठीक आहे